हा सर मी उत्कर्षा बोलते आहे मी मॅथ्स शिकवते तुम्ही कोणता विषय शिकवता ठीक आहे ठीक आहे चालेल हो हो सर पावसाळ्यामध्ये आपण म्हणजे बऱ्याचश्या मुलांना ट्रॅव्हलिंग जमत नाही तर आपण शकतो पावसाळ्यामध्ये हा सर बरोबर आहे हां हां

हां तेच मी बोलले चालेल ना किंवा आपण सि टि टी फाइल सुद्धा देऊ शकतो स्टडी करू शकतात पी डी एफची कॉपी

हां ऍक्च्युली प्रिंसिपॉलचा कॉल येतो आहे मी नंतर करते तुम्हाला चालेल का प्रिंसिपॉलचा कॉल येतो आहे मी नंतर करते तुम्हाला हां हां ठीक आहे ठीक आहे हां